आमच्या इथे समृद्धी महामार्ग आहे त्याच्यावरती वडापाव चहापत्तीचं हे आहे चहापत्तीचा व्यवसाय आहे चहापत्तीला आम्हाला सरकार मदत करते न् चांगलं सांगते